मकरसंक्रांती हा सण जानेवारी महिन्यामध्ये येतो मकरसंक्रांतीमध्ये काय असतं की त्यामध्ये स्त्रियांचा सण म्हणून ओळखला जातो मकरसंक्रांत हा आणि त्यामध्ये जर पाच वर्षापर्यंतची जर मुले असेल तर त्याची लूटसुद्धा केली जाते त्यांना त्या लुटीमध्ये त्यांच्यासाठी खाऊ बोरं गाजर यासारखे पदार्थ टाकून त्यांची लूट केली जाते आणि तसंच हळदी कुंकू दिलं जातं बायांना बायांना हळदी कुंकू देऊन वाण दिलं जातं त्या वाण देण्याचा उद्देश हा असतो की तुझंही सौभाग्य वाढो माझंही सौभाग्य वाढो आणि आपल्यामधला जो कडूपणा आहे तो निघो तिळगुळाचा उद्देश जे तिळगूळ दिलं जातं त्याचा उद्देश हाच असतो की माझ्याातला कडूपणा जावो तुझ्यातल्या कडूपणा जावो आणि आपण गोड गोड वागू अशा प्रकारचा हा संदेश देणारा मकरसंक्रांती हा सण असतो त्याचप्रमाणे हनुमान जयंती हनुमान जयंती म्हणजे हनुमानाची जयंती म्हणून साजली के साजरी केली जाते हनुमान म्हणजे कोण तर हनुमान हा रामाचा भक्त जसं ज्याने रामाची पूर्ण च्य सेवा केली आणि तो रामाला गुरु मानायचा राम राम पर रामासोबत तो पूर्ण रामायणामध्ये आपल्याला दिसतं की रामासोबत हनुमान आहेतच आणि हनुमानाने सीतेचा शोधसुद्धा हनुमानानेच घेतला होता जेव्हा ती रावणाकडे होती अशा या महान व्यक्तीची जयंती ही हनुमान जयंती म्हणून साजरी केली जाते